माझ्या आवडत्या बाईक्समध्ये यामाहा आर एक्स हंड्रेड आर डी थ्री फिफ्टी राजदूत एच डी या जुन्या गाड्याच खूप आवडतात आणि माझ्या मालकीच्या जर बघितल्या तर दोन यामा आर एक्स हंड्रेड आहेत प्लस एक स्प्लेंडर आहे आणि बायकिंगसाठी मी शक्यतो यामाहाचाच वापर करतो कुठेही जायचे झाले तरी बायकिंग ट्र्रीपला तसं जाण्यासाठी बघितलं तर यामा ही थोडी अनकम्फर्टेबल आहे कम्फर्टेबल गाड्या म्हणला तर रॉयल एनफिल्डची हिमालया त्याचबरोबर हंटर मिटिऑर मिक्युअर ह्या गाड्यासुद्धा आरामदायक आहेत त्याचबरोबर स्पोर्ट्स बाईक म्हणजे बी एम डब्ल्यू टायगर टायगर ही सुुद्धा म्हणजे खूप आरामदायक आहे तरीसुद्धा मला जर स्पेशल इंटरेस्ट बघितला तर यामा आर डी थ्री फिफ्टी ही गाडी म्हणजे खूप आवडते आणि त्या गाडीवरून मला नक्कीच लाँग ट्रीप करण्यासाठी आवडेल